जे पण राज्यं असतात तर तिथे त्यांचा राज्यातील वेगळे वेगळे राजकीय पक्ष आणि प्रसिद्ध राजकारणी असतात इन महाराष्ट्र इथे महात्मा जोतिबा फुले महात्मा जोतीराव आणि लोकमान्य टिळक वंदना चव्हान अजून पण वेगळे वेगळे व्यक्तित्व असतात आणि त्यांचा अस विचारधारा असतात लोक त्यांना फॉलो करतात आणि त्यांच्या सर्वांच्या विचारधारा चांगल्या आहे काय की ते सामाजिक न्याय आणि ते अजून शिक्षा अजून सामाजिक उजागरनची बातच करतात त्याच्यामध्ये आणि ते एक खूप चांगला समाज बनवायचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये आणि त्यांचा जे विचार आहे ते विचार खूप चांगले आहे काय आहे की ते आजचा नाहीत ते मोठ्या वर्षाचे आहेत ते कंटिन्यू करतात आणि लोकांना जागरूक करतात की हा तुम्ही असे राहावे असे शिक्षण करावे असे बोलावे तसं त्याचे प्रयत्न काय होतात की लोक अवेअर होतात की हां आम्हाला असे करावे लागले असे शिकावे लागले आणि असे राहावे लागले ते ते सामाजिक त्याचे आणि लोक पण अवेअर होतात त्यांना